मला तयार करण्याची इच्छा असलेल्या कपड्याचा नमुना आणि नक्षीकाम हे मी नेहमी ऑनलाईन पद्धतीनेच शोधत असते आणि त्या पद्धतीनेच निहून मी माझा जो ही काही फायनल डिसिजन असेल त्यावर मी माझी एक डिझायनर प्रेरणा चौधरी आहे तिचा सल्ला घेत असते आणि त्यानंतर ते मी फायनल देखील करीत असते